हॅलो परमिला हां बोल ना अरे मस्त तू कशी आहेस अरे असंच आज जात होती ना मी इकडून तर थेटरच्या बाहेरून असं जात होती खूपच थेटर आपले हेच आहे ना आपलं काय बोलतात ते नाटक वगैरे असं काहीच नाही आहे ना खूप हल्ली कमी होत चाललं आहे नाटक वगैरे नाही रे मी आता नाहीय करत आहे आमचंही बंद झालं आहे काहीच नाही शून्य झालं आहे पूर्ण आधी कसं व्हायचं आधी खूप आधी कसं व्हायचं आधी खूप सारे प थेटर थेटर करायचे आता थेटरला काहीच हे राहिलं नाही एवढं पूर्णपणे शून्य झालं ते तर आहे हां डायरेक्टच सिरियलमध्ये टी वी सिरियलमध्ये घेत आहेत तिकडून मग काय झालं नाही की मग त्यांना परत पाठवतात ते बोलतात तुम्ही आधी थेटर केलं पाहिजे होतं आणि आता थेटरच उरले नाही तर मी असं ठरवलं आहे की स्वतःचं थेटर ओपन करायचं ठरवलं आहे टीम घेऊन परत नव्याने सुरुवात करायची थेटर जागं हो तुझी मदत लागेलच मला तरी अजून खूप जणांना ए बोलवायचंच आहे नाही नाही नवीन करायचं सेटच करा काय थेटर म्हटल्यावर सगळं येतच ना सगळं खर्च येतो प्राईस वगैरे स्टार्टप म्हणजे हे झालं आहे ना आता जीव की प्राण आहे आपला ठीक आहे थँक्यू अच्छा मॅडम तिथे सगळ्याच विचार चालला आहे म्हणून मी तुला फोन लावला तसं टाकलं हो अरे तुझी मदत तर लागेल अरे खूप जणांची मदत लागेल की नव्याने सुरवात करायची आहे सगळ्यांनाच बोलवायचं आहे आणि एक सुरुवात करायची आहे तुझं काय म्हणतं आहे तुझं काय चाललं आहे सध्या आता अच्छा कर कर चालूच ठेव थांबवू नको चालेल चल चालेल चल तर

हो हो काय असेल तुला कळवेन चालेल